नमस्कार हां जय गॅस ऑफिसमधून बोलत आहे का हां नमस्कार मी अंबाई टँकवरून देसाई बोलते आहे मी एक आठवड्यापूर्वी गॅस बुकिंग केलेलं आहे सिलेंडर बुकिंग केलेलं आहे एक चार दिवसात एरव्ही सिलेंडर येतो माझ्याकडे आज आता आठ दहा दिवस होऊन गेले अजूनही सिलेंडर आलेला नाही आहे तर कधी ते जरा चेक करणार का हां हां बोला की बरं नाही पण काय आहे हा ठीक आहे पण मग आत्ता तुम्ही चेक करून मला सांगू शकाल का की कधी मला मिळू शकेल सिलेंडर ते पाच दिवसामध्ये मॅडम काय आहे माझा प्रॉब्लेम माहीत आहे का माझ्याकडे आता मी एक दोन दिवसांनी गावाला जाणार आहे आणखी एक पंधरा दिवस तरी मी येणार नाही आहे त्यामुळे पण त्याच्याआधी मला सिलेंडर इथे हवं आहे तर त्याच्यासाठी मला काय करावं लागेल आता उद्या तुमची गाडी इकडे येणार नाही काय कॉलनीमध्ये तुमची गाडी उद्या येणार नाही मग आता त्याच्यासाठी मला जर का दोन दिवसात सिलेंडर हवं असेल तर मग मला काय करायला हवं इथं ऑफिसमध्ये म्हणजे सध्या आता माझ्या घरी कोणी नाही आहे ओ मॅडम तिथं येऊन आणायचा म्हटलं तर मला परत आणायचा सिलेंडर प्रॉब्लेम आहे ना तुमची गाडी या कॉलनीमध्ये तुमची गाडी कधी येणार नाही का या दोन दिवसामध्ये पण मग त्याची चौकशी करायची आहे तर मी कधी तुम्हाला उद्या सकाळी ऑफिसला कॉल केला तर चालेल पण समजा जर मिळणार नसेल तर जर मी ऑफिसला तुमच्या ऑफिसला सिलेंडर न्यायला यायचं असेल तर मला किती वाजता यावं लागेल दहाला ऑफिस सुरू होतं का म्हणजे दहाला तुमच्या इथे डिलिव्हरी सुरू होते का हां मग समजा समजा जर मी उद्या दहा वाजता तिथे आले तर मला एक पंधरा मिनिटात मिळू शकेल का कारण काय आहे माझ्याकडे घरी ना माझ्या सासूबाई असतात एक ओल्ड एज आहे त्यामुळे मला त्यांना घराबाहेरून कुलूप लावून येणार घरी दुसरं कोणी नसतं तर ते एक पं पंधरा वीस मिनिटं मी काहीतरी ॲडजस करून येणार तर ज्या त्याच्याहून जास्त वेळ मला तिथे थांबता येणार नाही हे हां असं म्हणजे अगदी उद्या काय आहे हेच घरात थोडंसं प्रॉब्लेम आहे उद्या आ उद्या किंवा परवा या दोन दिवसातच मला यावं लागेल कारण दोन दिवसांनी मी गावाला जाणार आहे मी उद्या सकाळी कॉल करते आणि समजा उद्या जर मला जमत नसेल तर मी परवा दिवशी येईल आणि सकाळी नसेल तर दुपारी कधी आलं तर चालतं का म्हणजे मला इन केस सकाळी जमलं नाही तर संध्याकाळी मी येऊ शकते का ओके त्या मधल्या वेळेतच मधल्या वेळेतच यावं लागेल का ठीक आहे पण मग मी ज्यावेळेला हां मग फोन केल्यानंतर मला एक पण अर्ध्या तासाच्या आत मला मिळू शकेल ना हां ठीक आहे ठीक आहे चालेल मग मी उद्या शक्यतो जमलं तर मी उद्याच येईन फोन करून येईन आधी आणि फोन केल्याचं फक्त प्लीज एक माझी रिक्वेस्ट आहे की मला जरा आल्यानंतर लगेच तो सिलेंडर मिळाला तर बरं होईल मी फोन करून नक्की येते आहे चालेल हां चालेल ओके ओके ओके थँक्यू हां हो